महाराष्ट्र राज्याची मूळ भाषा ही मराठी असून त्यातील प्रत्येक जिल्ह्यानुसार ही भाषा दर वीस किलोमीटरने थोडी फार बदलत जाते त्यानुसार त्यांचा पोशाखही बदलतो जसे की आपण कोकण हा भाग घेतला तर इथे कोकणी पोशाख आणि कोकणी त्यांचं खानपान त्यांचं राहणीमान हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि इकडे आपण मराठवाड्याकडं गेलो तर इथेही यांचं खानपान यांचं राहणीमान आणि यांची भाषा ही जरा वेगळ्या पद्धतीची येते आणि विदर्भा आपण विदर्भातही आलो तर विदर्भाची भाषा मराठी असून यांचंही जरा थोडीफार मराठी ही बदलले जाते आणि त्यांचं राहणीमानही बदलले जाते जरी एक सण आपण साजरा करत असला तीच तारीख तोच सण प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा महाराष्ट्र राज्यातच वेगवेगळ्या भागात हा आपआपल्या तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो